तसं तर आजकालचे म्हणजे सर्वच लोकं स्वतःहून काम करण्याऐवजी आपल्या शेतीत कामगार शोधतात जे की निपुण असतात किंवा जे की चांगले असले पाहिजे त्यांच्या कामात आणि सहजासहजी लोकं शेती कामासा शेतीत म्हणजे कामासाठी एकतर जे सुकलेल्या काड्या वगैरे आपण म्हणू शकतो तनकट वगैरे काढायसाठी तर त्यासाठी लोकं कामगारां कामगार शोधतात सहजासहजी जे गावातले लोकं राहतात जे की शेतीमध्ये काम करतात तर त्यांच्याकडनंच तर ते त्यांच्या कामात कुशल असतात म्हणून ज्यांना काम करायला कंटाळा येतो तर किंवा त्यांना हातभार लावणारं कोणी पाहिजेत तर अशा अशी व्यक्ती गावातले काही लोकं ठेवतात म्हणजे दोन ते तीन बाया तेही त्यांचा जो वेळ असतो तो एकतर सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजतापर्यंत असतो आणि त्यांचा एका दिवसाचं जर आपण रोज म्हटलं तर दीडशे दीडशे किंवा शंभर शंभर रुपये असतातच सहजासहजी जर कोणतेही लोकांचं म्हटलं तर